माझी एच वन प पल्सर आहे एक त्याला मोडिफिकेशन करायचं होतं

आपल्याला सीट बदलायची होती आणि लाईट नाही आहे का लाईट ते लपलपवाले म्हणजे चमचमवाले ठेवायचे होते लो आणि व्हाईटवाले ती दोन हजार तेराचं आहे हो चालेल ना आणि नाही आहे हा हो हो एक स्टिकर एक स्टिकर पण लावायचं होतं आपल्याला ते नाही कलर त्य तोच राहू दे आता

पाठवून द्याल हो त प्राईस सांगा ना तुम्ही हा चालेल ना पाच हजार पाच हजार म्हण लई चांगली पाहिजे आपल्याला

हो हो ते आहे सिस्टिम आहे का ती

मग चालेल ना किती येतं बजेट आणि टायर्स पण बदलायचे आहेत थोडे ठीक मग हो हो पाठवून द्याल पाट